आपल्याकडील संग्रह अधिक चांगला असावा याकरता आम्ही वयस्कर लोकांकडे आपल्या पाहुण्यांमध्ये ज्यांच्याकडे जाऊ त्यांच्याकडे नाणी आहेत का किंवा वेगळ्या पद्धतीने यांच्याकडून आपल्याला काय मिळू शकतं त्यासाठी एक रद्दी पेजेसमधून वही माझ्या आईने आम्हाला बनवून दिली होती त्यावर आपल्याकडचा संग्रह व्यवस्थित लावणे तिकिटं असतील तर त्या इसवीसनानुसार ती लावली नाणी असतील तर तीसुद्धा त्याच्या किमतीनुसार ती लावली आणि माझ्या मैत्रिणीकडे किंवा भावा बहिणीकडे काय आहे मग आपल्याकडे काय कमी आहे याचा विचार केला मग त्या अभ्यासातून असं लक्षात आलं येत गेलं की आमच्याकडे ते पाहण्यासाठी पण शिक्षक लोक वगैरे विचारत होते की ते शाळेत वही घेऊन ये आपण दाखवू सगळ्यांना मग त्याचं कौतुक वाटायचं अशा प्रकारे काही काही आमचा अभ्यास वाढत गेला